आज जाहिरातीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत पूर्वी रेडिओ किंवा टी व्ही याच्यावरती जाहिराती पाहायला मिळायच्या रेडिओवरच्या जाहिराती खूप छान असायच्या ऐकायला छान वाटायचे किंवा टी व्हीवरील साधी निरमा वॉशिंगच्या पावडरची जाहिरात मला ते गाणं अजूनही आठवते निरमा वॉशिंग पावडर दूध की सफेदी निरमा से आई वॉशिंग पावडर निरमा तर ते इतकं आम्हाला पाठही झाल्या होत्या त्या जाहिराती सगळ्या आणि छान वाटायच्या बघायला लहान असल्यामुळे त्याचं एक वेगळं आकर्षण होतं त्याच्यानंतर सर्व लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणखीन एक म्हणजे माहिती पत्रक की जे प्रत्येकाला असं छोटं छोटं माहिती पत्रक वाटायचे काही वेळेला वर्तमानपत्रात सोबतसुद्धा अशा बऱ्याच अशा माहिती पत्रकं आमच्याकडे येत होती पण आता सध्याचं युग हे डिजिटल युग आहे ज्यावेळेला अँड्रॉडचे मोबाईल आले प्रत्येकाकडे त्यावेळेला व्हॉट्सअपवरती बऱ्याच जाहिराती फिरू लागल्या खूप जणं ते बघायचे जाहिराती को कोणी त्याला प प्रतिसाद देत होतं कोणी नव्हतं आणि स्टेटस पण ठेवायचे लोकं मुद्दाम काही काही बघायचे अरे हां ह्याची ही जाहिरात स्टेटसवर ठेवली आहे बरं का असं करून ते पाहायचे अलीकडे ना सगळ्या म्हणजे व्हॉट्सअप उघडलं की जवळजवळ अशा निम्म्या जाहिराती बघायला मिळतात काही काही तर ग्रुप आहेत तसे प्रत्येकजण आपापली जाहिरात त्या ग्रुपवर टाकत असतो आणि आपणही न कळत त्या ग्रुपमध्ये कधी सामील होतो ते कळतसुद्धा नाही आपल्याला त्या व्हॉट्सअपवरच एक मी जाहिरात पाहिली त्यात लिहिलं होतं योगासन क्लासेस सकाळी सहा ते सव्वासात मोफत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनी अतिशय छोटी अशी ही जाहिरात होती खाली त्यांचं नाव लिहिलं होतं श्री जोशी सर आणि एक मोबाईल नंबर होता आणि ते स्थळ होतं हे एक इथे सावरकर हॉल आहे त्या सावरकर हॉलला चौकशी करा वगैरे असं त्यांनी त्या माहिती पत्रकात लिहिलं होतं अतिशय सुबक आकर्षक असे छोटीशी जाहिरात मी ती वॉट्सअपला बघितली आणि मोफत क्लास आहे म्हणून एक उत्सुकतेपोटी मी त्यांना फोन केला म्हणलं सर आपला असं असं मी व्हॉट्सअपवर जाहिरात बघितली आणि आपले योगासन क्लासेस कधी असतात काय तर त्यांनी सांगितलं की सकाळी सहा ते सव्वासात आमचे योगासनचे क्लास असतात मी विचारलं कुठं कुठं सुरू आहेत तुमचे तर तर त्यानी सांगितले की आमची अशी एक टीम आहे आम्ही पतंजलीमार्फत हे योगासनचे क्लास घेतो त्यामुळे आमची टीम आहे आणि आम्ही वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही या क्लासेस घेतो त्यानी विचारलं की तुम्ही कुठे राहता मी सांगितलं की आम अमूक अमूक ठिकाणी मी राहते म्हणून तर ते म्हणले हां मग तुम्हाला हा क्लास जवळ पडेल म्हणलं मग त्यांचं टायमिंग काय असेल तर म्हणले बहुतेकांचं टायमिंग हे सकाळीच असतं कारण त्यावेळेलाच म्हणजे हॉल हे रिकामे असतात आणि आम्ही त्यावेळेला हे सगळं म्हणजे आम्हाला सु शक्य होतं करणं नंतर सगळेजण आपापल्या नोकरीसाठी जातात आणि त्यावेळची वेळ म्हणजे व्यायाम किंवा योगासन हे प्रामुख्याने सकाळीच केलं गेलं पाहिजे हे त्यांनी मला त्याचं महत्त्व तेही समजून सांगितलं तसंच हे मोफत वर्ग आहेत म्हणून मी पुन्हा एकदा चौकशी केली की म्हणलं आमच्या इथं आहे तोही मोफत आहे का सर त्यांनी सांगितलं हो हे आम्ही पतंजलीचं करतो आणि एक चांगलं काम आहे आम्ही सगळे भॉ हे आमचे व्हलेंटियर आहे आम्ही त्यांचे त्यांची कामं करतो आम्ही सगळे सेविका आहोत सेवक आहोत त्यामुळं आम्ही हे मोफत शिकवतो मग मी आपलंक सांग विचारलं की आ तुम्ही हे घेता का ते घेता का मग त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही त्या क्लासला जावा दोन दिवस किंवा एक दिवस बघा म्हणले तिथं बसून तिथे काय काय घेतात आम्ही प्राणायाम घेतो किंवा जे काय आम्ही घेतो मग त्याचं सगळं महत्त्व सांगतो व्या व्यायामाचं आणि मग आम्ही काय तुम्हाला आमच्या क्लासमध्ये या असं सांगत नाही परंतु तिथं आलेला एकदा ह्या सतत माणूस येतच राहतो त्याला ते आवडतं आणि खरंच आहे ना योगासने आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आपण केलं तर त्याचा फायदा हा आपल्यालाच मिळणार आहे फक्त मला ती जी जाहिरात ज्या प्रमाणात ती जाहिरात होती ना त्या पद्धतीने इतकी छान वाटली ती जाहिरात आणि त्या पद्धतीने अनुभव पण मला खूप चांगला आला मी ज्यावेळेला तिथं क्लासमध्ये गेले तिथं एक मॅडम होत्या शिकवायला बरं मी त्यांना आडनाव विचारलं त्यांचं देशपांडे असं होतं मला खूप बरं वाटलं तिथे क्लासला जाऊन आणि आज दोन महिने झाले मी त्या क्लासला रेग्युलर जाते